जर आपण रोजचे वृत्तपत्र आणि जे न्यूज चॅनल बघतो त्यात वृत्तपत्राविषयी सर्वप्रथम बोलायला गेलं त्याच्यात खूप टप्प्या टप्प्याने बातम्या असतात सर्वप्र सर्वप्रथम एक नंबरला म्हणजे राजकारणाविषयी वग वेगळं पान असतं खेळाविषयी एक वेगळं पान असतं तसंच एक टेक्नोलॉजी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी एक वेगळं पेज असतं त्यावर त्यांनी खूप सुंदर असे सायंटिस्ट लोकांचे लेख आहेत असतात हे वाचण्यात खूप लोकांना म्हणजे चांगले वाटतात ते लेख त्यामुळे लोकांचं ज्ञानपण वाढत असतं आणि हे लेख म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि वाचलं तर त्यांचापण खूप बुद्धीत विकास होऊ शकतो आणि या वृत्तपत्रात आपण बघतच असाल वेगवेगळे वृत्तपत्र असतात आणि त्याविषयी संबंधित असे खूप समस्या ते पुढे आणत असतात म्हणजे कुठे कोणता काही गदारोळ झाला तर त्याविषयी ते म्हणजे बातम्यात छापून आणतात त्यानंतर मग आपल्या देशात कारवाई व्हायला सुरुवात होते म्हणजे जर सगळ्या लोकांना आज आली बघत असाल तर आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमापासून माध्यमातूनपण खूप विज्ञान आनि तंत्रज्ञानाविषयी जागरूकता समोर येत आहे आणि लोकं पण खूप शिकत आहेत त्या याविषयी आणि लोकाला विज्ञान हे आवडत चाललेलं आहे आणि आजकालच्या तर जमान्यात विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय जगाचं पाणी हलू शकत नाही असं मला वाटतं आणि वृत्तमाध्यम हे या विषयी त्यांचं काही काम त्यांच्या प्रकारे त्यांनी त्यांचे शंभर टक्के काम करत आहेत असं मला वाटतं आणि यापुढे तर त्यांनी अजून चांगलं काम करावं याविषयी